आणि नाही ओ थोडंसं बरं नाही वाटत आहे तर आराम करत आहे वीकनेस आला आहे ओ खूप नाही माझ्या गावामध्ये नाही आहे मी गावामध्ये आता मी गावामध्ये नाही आहे माझ्या आता मी जाईन म्हटलं होतं थोडसं पण आता एकदमच हो ना आमच्या इथे पण तसंच नाहीतर काय इतकं म्हणजे इतकं दुषित पाणी येतंय खूप त्रास होत आहे आमच्या इथे अशीच बोंब आहे या दवाखान्यामध्ये ना डॉक्टर नाही राहत वेळेवर आणि कसं आता इथे डॉक्टर नसल्या कारणाने बा बाहेर ठिकाणी जायचं म्हटलं तर त्यांनी सरळसरळ सांगतात की यवतमाळला जा तर मग त्यामुळे ना बराच वेळ झाला होता तर मग मी नाही जाऊ शकले आता बघते आता उद्याला वगेरे जायचं म्हटलं तर विचार करते आता तेच ना हो ना होना बरोबर आहे हो हो ठीक नक्कीच नक्की हा सर हा ठीक आहे